हॅलो हो बोला हां आहेत ना आमच्याकडे गुलाबाचे आहेत झेंडूचे आहेत सूर्यफूल आहेत जास्वंद आहे आपल्याला कोणते पाहिजे हां हां हां हो ठीक आहे ना तसे आम्ही आम्ही तुम्हाला मिळवून देईन फुलं तशा प्रकारचे चांगले हो हो हो डेकोरेट करते ना हो हो ठीक आहे हो आहेत ना तुमचा हाच नंबर आहे का याच नंबरवर मी तुम्हाला व्हॉट्सअप करू का फोटो ओके ठीक आहे आमच्याकडे फ्लावरवाले गोल राऊंडचे डेकोरेशन करायसाठी आहे ते तुम्हाला मिळू मिळवीन आणि व्हॉट्सअप करीन तुम्हाला किती पाहिजे आहेत त्याच्यानुसार रेंट लागेल तुम्हाला पाच हजारापर्यंत मिळून जाईल

कमी नाही ना आता गणेश उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांचीच डिमांड आहे त्याच्यामुळे कमीचं काही आहेच नाही त्याच्यात ओके ठीक आहे